आमच्या गावामध्ये मंदिरावर पूर्ण भजनी मंडळ जमा होतात आणि तेथेच चंगल्या प्रकारे भजन करतात आणि ते भरपूर संगीत वाद्यांचा वापर करून ते चांगल्या प्रकारे संगीत म्हणतात